मी वि विकत घेतलेला सर्वात पहिला स्माटफोन हा कीपॅडवाला होता त्याच्यामध्ये फक्त आपण फ फोन करू शकतो व फोन उचलू शकतो याच्याव्यतिरिक्त एक गेम असायचा त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मॅसेज करता यायचा आणि आत्ताचे सहा स्माटफोनमध्ये एवढा बदल झाला आहे की त्याच्यामध्ये भरपूर फ्युचार आहे कॅमेरे झाले आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो फोटोशूट करू शकतो तसं लोकेशन काढू शकतो हे आपल्याला कुठं यायचं जायचं असेल तर मॅपवर आपल्याला माहिती मिळते जी पी एस टॅकरही आहे आपण जी पी एसने कोणालाही ट्रॅक करू शकतो आणि आपल्याला वॉट्सऑफ फ्युचर आहे वॉट्सऑफमध्ये तुम्ही कोणालाही फोटो डेटा शेअर करू शकतात तसं बघायला मेल आय डी आहे आता आपण मोबाईलवर ईमेल आय डीही चालू करू शकतो त्याच्याने आपण मेल सेंड करू शकतो पिच्चर सेंड करू शकतो ह्या फोन मोबाईलवर भरपूर गेमही खेळू शकतो मूवीज डाउनलोड करू शकतो बघू शकतो यासारखे आता कोणी ऑनलाइनही मोबाइल आपलं वर्क फ्रॉम होम काम करू शकतं स्माटफोनमध्ये इतके बदल आहे की सांगता येणार नाही आणि नवीन नवीन फ्युचर सॉफ्टेरही लाँच होत आहे